माझा आवडता खेळ हा बुद्धिबळ आहे बुद्धिबळ खेळताना मला खूप मज्जा वाटते दोन लोकांचा जरी खेळ असला तरी याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो अनेक गोष्टींचा विचार करत असताना आपली बुद्धीही तल्लख होते लहान मुलांनी बुद्धिबळ हा खेळ खेळला पाहिजे तसं लहानपणापासून मलाही माझ्या आईवडिलांनी तो खेळायला शिकवला लॉजिकल रीझनिंग असेल किंवा आपलं विचार करण्याची क्षमता असेल ह्या सगळ्या गोष्टी बुद्धिबळ खेळताना आपोआपच सुधारतात त्याच्यामुळे मला हा खेळ फार आवडतो यात हा खेळ खेळताना मी काही मॅचेसही खेळायला गेले होते काही पारितोषिकंही जिंकली होती त्यामुळे माझा आत्म आत्मविश्वासही फार वाढला होता